अगं मोहिनी ऐक ना मी माझ्या फोनची न आता रिचार्ज आहे की नाही ते चेक करते आणि फोनला रिचार्ज करण्याचा विचार करते क पण आधी मग त्या आधी माझा शिल्लक बॅलेन्स चेक करायचा आहे तर तो चेक करून घेते आणि त्यासाठी आपल्याला ना क्रमांक देण्याची गरज आहे की नाही ते ते तर मला काही समजत नाही पण मला असं वाटतं आहे गरज आहे चल बघूया आपण कसं करता ते अरे माझं रिचार्ज तर आता तीन दिवसात संपणार आहे इथे दिसतं आहे म्हणजे आपल्या फोनची फोन नंबर टाकल्याने लगेच दिसतं वाटतं ते ना ठीक आहे चालेल मी आता एवढं संपला की नंतर करून देईन